नमस्कार आम्हाला आज दुपारी एक दहा माणसांसाठी जेवण हवं आहे व्हेजिटेरियन जेवण हवं आहे पुलाव किंवा बिर्याणी वगैरे पण ती तुम्ही जरा लवकर पाठवू शकता का म्हणजे एक आम्हाला दोन वाजेपर्यंत हवं आहे पण त्या आधी तुम्ही पाठवा म्हणजे जवळपास अकरा ते बाराच्या दरम्यान वगैरे पण ह्याची काळजी घ्या की ते आमच्यापर्यंत येईल तेव्हा गरमच राहील दुपारपर्यंत वगैरे कारण की जर जास्त वेळ गेला तर ते थंड होऊ नये तर त्यासाठी वे व्यवस्थित पॅकिंग करून पाठवा ते शक्यतो इन्सुलेटेड पिशव्यांमध्ये किंवा एखादा कंटेनर असे की त्यामध्ये ते व्यवस्थित गरम राहील जास्त वेळ गरम राहील याची काळजी घ्या आणि आणि त्याच्यासोबत काही पा पाठवणार आहात ते पण म्हणजे जर सलाड्स असतील किंवा पापड्स असतील हे सुद्धा व्यवस्थित पॅक करून पाठवा आणि मी माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि जे तुमच पेमेंट वगैरे आहे ते शे क् शेअर करतो तसंच तुम्ही किती वाजता पाठवणार हे मला आधी मेसेज करा